राज्यात खेळले जाणारे गेम्स त्यात कुस्ती डब्बा ऐसपैस नंतर खो खो कबड्डी आणखी लगोरी विटीदांडू मल्लखांब बॅडमिंटन आट्यापाट्या आणखी आणखी बर्फ पाणी क्रिकेट अशी बरीच खेळ खेळले जातात चोरचिठ्ठ्या वगैरे आणखी पत्ते धन्यवाद